मला फिरायला पुष्कळ म्हणजे पर्यटनस्थळ हे जिथे हिरवेगार हिरवंगार रान आहे डोंगरदऱ्या आहेत ते जास्तीत जास्त आवडत असते म्हणजे शांत वातावरण आणि छान वाटते पर्यटकांना स्थळ त्या स्थळामध्ये फिरायला प्रवास करायला पण जास्त आवडत असते कारण की मला फिरायला खूप आवडत असते ते माझी फॅमिलीसोबत असली की खूप एन्जॉयमेंट होत असते आणि मनाला खूप हलकं वाटत असते खूप फ्रेश फ्रेश वाटत असते माइंड फ्रेश होत असते फिरण्याने आपण जे काही आहे टेन्शन वगैरे ट्रेस वगैरे ते काय सगळं विसरून जात असतं आणि खूप छान असते तसे तर म्हणजे आवडते आवडते स्थळ तर खूप पुष्कळ आहे अनलिमिटेड अनलिमिटेड आहे परंतु जास्तीत जास्त तिथे शांत वातावरण आहे डोंगरदऱ्या आहे चिवचिवाटचा आवाज आहे हिरवंगार रान आहे हळूच हळुवारपणे हवा आहे तिथे फिरायला आवडत असते मला